सध्या खेळामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीमुळं जो काय विकास होत आहे तो खरोखरंच खूप चांगला होत आहे तंत्रज्ञानामुळं खेळामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत जसे की क्रिकेट ह्या गेममध्ये खरोखरच जो बॅट्समॅन आहे त्या बॅट्समनच्या बॅटीला बॉल लागला आहे की नाही ह्याची मदत घेण्यासाठी थर्ड अंपायर ही जी एक कन्सेप्ट नवीन आलेली आहे तर ती ह्या पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून आहे ज्याप्रमाणं बॅट्समननी जेव्हा बॉल मारलेला असतो त्यावेळी तो बॉल खरोखरच बॅटला लागलेला आहे की नाही हे त्यावरून समजते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी बॉलर कॅच पकडतो त्यावेळी तो त्या बॉन्ड्री लाईनच्या खरोखर आत आहे की बाहेर आहे हे कळण्यासाठी तंत्रज्ञानाचा खूपच उपयोग झालेला आहे आणि त्यामध्ये ॲप्लिकेशन्सचे जे वेगवेगळे महत्त्वाचे गुणधर्म असतात की एखाद्या पद्धतीने हेल्मेट हेल्मेट हे खूप महत्त्वाचं आहे कारण जर बॉल जोरात लागला तर माणसाला खूप इजा होऊ शकते त्यामुळं त्या दृष्टीनं खूपच महत्त्वाचं अशी गोष्ट आहे आणि तंत्रज्ञानामुळं तर खूपच महत्त्वाची गोष्ट आहे शिवाय ग्राउंड स्वच्छ करण्यासाठी रोबोटचा वापर करतात आणि रोबोट असल्यामुळं ते खूप लवकरात लवकर होऊ शकतं म्हणून प्रत्येकानं तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे उपकरण आणि डेटा विश्लेषण या दोन्ही दृष्टिकोनातून खेळण्यातलं तंत्रज्ञानाचे महत्त्वाबद्दल जास्तीत जास्त गोष्ट आपण अशी म्हणू शकतो की ज्यावेळी तो सेन्सर काम करतो त्यावेळी त्या प्रत्येक खेळाडूला खूप खूप खूप मदत होत असते आणि प्रत्येकानं ही मदत अवलंबली पाहिजे असे मला वाटत असते म्हणून ज्यावेळी उदाहरणार्थ अजून एक आपण गेम घेऊया की फुटबॉल फुटबॉलमध्ये जेव्हा एखादा प्लेयर गोल मारतो त्यावेळी ती खरोखर गोल आहे का नाही फाऊल झालेला आहे का नाही हे प्रत्येकवेळी त्या उपकरणाच्या सहाय्याने आपल्याला समजू शकते त्यामुळे एकूणच तंत्रज्ञानामुळे खूपच महत्त्वाच्या गोष्टी अशा खेळामध्ये घडलेल्या आहेत आणि अजूनही महत्त्वाच्या गोष्टी घडण्याची आवश्यकता आहे त्या दृष्टीनं आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि स्वतःला आणि देशाला अपडेट केले पाहिजे एवढेच माझे म्हणणे आहे